भारतातील शिक्षण व्यवस्थेबद्दल जर आपण चर्चा करत आहोत तर भारतातील शिक्षण व्यवस्था हे दुसऱ्या देशातील तुलनेत खूप कमी शिकवले जाते आपल्या भारतामध्ये कारण ते ते देश खूप विकसित झाले आहे कारण त्यांच्या इकडची शिक्षण व्यवस्थाही खूप चांगली आहे तिथले शिक्षक खूप चांगले आहेत एकदम उच्च दर्जाचे त्यांनी शिक्षण घेतले असले आणि त्यांनी क्वालिटी शिक्षण घेतले असते आणि जेव्हा ते क्वालिटी शिक्षण घेतात तेव्हा तसं क्वालिटी शिक्षण हे त्यांच्या विद्यार्थ्यांना पण दे देत असतात आपल्या भारतामध्ये शिक्षक शिक्षण तर घेतात पण ते त्याचा चांगला वापर करत नाहीत माझ्या बोलण्याचा हेतू हा आहे की आपल्या इकडची जी प्रायव्हेट शाळा असतात त्या त्या त्या तिथले शिक्षक जे असतात ते ते त्यांचा पूर्ण जीव काढून किंवा ते पूर्ण त्यांचं मन आणि मनाने शिकवत असतात कारण त्यांना माहिती आहे की मी जर शिकवलं तर मला त्या त्याचे पैसे मिळतील तेव्हा मला माझ्याकडे तेवढे स्टुडंट शिकायला येतील विद्यार्थी शिकायला येतील पन जे गव्हर्नमेंट स्कूलचे असतात त्यांना त्या गोष्टीचा काहीच त्या गोष्टीचं काहीही घेणंदेणं नसतं कारण त्यांना माहिती आहे की त्यांनी काहीही केलं नाही तरीही त्यांना त्यांचं पेमेंट मिळत राहील आणि त्या गोष्टीमुळे ते त्यांचा जीव ल लावून किंवा त्यांच मन लावून ते विद्यार्थ्यांना शिकवत नसतात येतात बसतात एक एक पेज वाचतात पुस्तकाचं आणि त्यानंतर मग बोलतात की सिलॅबस संपला अशी थोडी दोनतीनच वगैरे मी माझ्यातर शाळेमध्ये किंवा गव्हर्नमेंट स्कूलमधले जेवढे पण बघितले त्याच्यामधले एकदोन टीचर्स लोकच मी बघितले आहेत की ते स्वतःचा मन लावून आणि स्वतःचा जीव जी जीवानी शिकवतात आणि आपल्या भारतातील शिक्षण किंवा जे विषय आहेत ते दुसऱ्या देशातील वि जे विषय आहेत त्यांच्या त्यांच्या प्रमाणात पण कमी आहेत आपल्या इकडे फिजिक्स वगैरे हे नॉर्मल शिकवलं जातं त्यांच्या इकडे डायरेक्ट क्वांटम फिजिक्स शिकवलं जाते ते म्हणजे एवढे विकसित झालेले देश आहेत की त्यांच्या इथे क्वांटम फिजिक्स शिकवलं जाते क्वांटम फिजिक्सची ही संकल्पना खूप म्हणजे एकदम त्या फिजिक्सच्या आतमध्ये जाऊन ते क्वांटम फिजिक्स शिकावं लागतं आणि तिकडे ते फिजिक्स क्वांटम फिजिक्सचा अभ्यास दिला जातो म्हणजे शिक्षण शिकवलं जाते तर विचार करू शकता की तिकडचे शिक्षण व्यवस्था किती उच्च प्रतीची असेल आणि आपल्या इकडची शिक्षण व्यवस्थेला तसं बनण्यासाठी खूप वर्षं लागतील हेच माझं म्हणणं आहे